औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाळले जाणारे एक सामाजिक किंवा सांस्कृतिक चालीरीती जरी आपण म्हटलं त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो चुलीवरचे असे एकदम घमघमु वास येणारे जेवण कारण ती एकदम चविष्ट असते आणि ते खूप मध्ये आपली संस्कृती किंवा एक प्रथा किंवा आपली एक ओळख म्हणून निर्माण झालेल्या आहे आणि ते खूप ठिकाणी प्रसिद्ध देखील आहे